आमच्या इकडं सांस्कृतिक विवाहप्रथा खूप अशी मानली जाते व प्रत्येक घरात माझ्या मते तर प्रत्येक घरात हे सांस्कृतिक परंपरा केली जाते उदाहरणार्थ हळद अक्षता हळद वगैरे हे सगळ्या परंपरा केल्या जातात विवाहप्रथा म्हणजे समाजात नियमितपणे पाळली जाणारी विवाहाची संस्कृती धार्मिक आणि सामाजिक पद्धत भारतात विशेषतः महाराष्ट्रात विवाहप्रथाही परंपरा जात धर्म आणि प्रांतानुसार थोडीफार बदलत असली तरी तरी तिची काही समस्या वैशिष्ट्यं असतात कौटुंबिक जीवनाची सुरुवात सामाजिक धार्मिक आणि कायदेशीर नात्याचं निर्माण विवाहाचे प्रकार प्रकार वर्णन आयोजित विवाह स्वयंवर आंतरजातीय आंतरजातीय विवाह हा वेगवेगळ्या जातीशी केला जातो म्हणजे वेगळे जात असते त्यामध्ये आयोजित विवाह आयोजित विवाहमध्ये कौटुंबाचे